हं नमस्कार मॅडम धनश्री डॉ मॅडमला लागला का फोन मॅडम मॅडम मला कोविडविषयी काय माहिती मिळ मिळेल का इथं हां कोविडबद्दलच विचारायचं आहे मला हो सांगू शकाल का कोरोनाची हां हां हां कोरोनाचं म्हणजे असा सर्दी सर्दी खोकला आला तरी पण डॉक्टरांकडेच जायचं का की घरी काही इलाज घरी काही इलाज करून बघायचा की लहान मूल लहान मुलांच्या बाबतीत आता सर्दी खोकला खूप वाढलेला आहे म्हणून म्हणत आहे की आता डॉक्टरांकडे नेहमी नेहमी यायचं

ठीक आहे मॅडम धन्यवाद मॅडम